हा नमस्कार

बरं बरं बरं काही हरकत नाही तुम्ही एकदम व्यवस्थित ठिकाणी फोन केला आणि तुम्हाला इत्यंभूत माहिती बालाजीन बालाजी मंदिराची मिळून जाईल काहीच विषय नाही तुम्ही आता खामगावला आहे आता खामगावपासून बुलढाणा आहे पंचावन्न किलोमीटर आहे आता तुम्हाला जवळपास एक सव्वा तास लागेल बुलढाण्यात येईपर्यंत हा आता बोथामार्गेच येऊन जा तुम्ही सध्या वेळ भरपूर आहे आपल्याकडे तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता तिथपर्यंत हो हो हो बसस्टँडवर मिळून जातील तुम्हाला गाड्या पूर्ण हा आणि इथं आल्यानंतर तुम्ही बसस्टँडला उतरल्यानंतर मलकापूर रोडवरचं बालाजी मंदिर म्हणून सांगायचं मी तुम्हाला मंदिरावरती भेटतो तुम्हाला तिथे तुम्ही जयस्तंभ चौकामध्ये उतरा बुलढाण्यामध्ये आल्यानंतर ओके सर वेल्कम वेल्कम